घोडेस्वारी स्पर्धेसाठी तयारी करत असताना सर्वप्रथम प्रशिक्षित असलेल्या घोड्याची निवड करावी प्रशिक्षित घोड्यावरती आपण नवखे जरी असलो तरी आपली घोडेस्वारीसाठी घोडेस्वारी स्पर्धेसाठी चांगली तयारी होऊ शकते आणि यश प्राप्त होऊ शकते या घोडेस्वारी स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी काहीस स्ट्रॅटेजीज हायस त्यापैकी सर्वप्रथम आपण चांगल्या पद्धतीनं घोडेस्वारीचा वेष परिधान करावा तद्वतच घोड्याच्या पाठीवरती बसण्याची आपण प्रॅक्टिस करावी त्याचा सराव करावा घोड्याची रस्सी व्यवस्थितपणे पकडता यावी याचासुद्धा आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे तद्वतच घोड्याच्या पाठीवरती बसताना आपण व्यवस्थित बसलो पाहिजे यासाठी उत्तम असं प्रशिक्षण प्रशिक्षकाकडून घ्यावं